हॅलो हा बोला ना मॅडम हो मॅम सुनिता वस्त्रालयमधून बोलत आहे अच्छा अच्छा हो आमच्याकडे कसं आता साड्यांची सेल सुरु आहे तर तुम्हाला इथे पैठणी नववारी ह्या साड्या स्वस्त दरात मिळतील मॅडम हो आहेत ना मॅम वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे जरीवाल्या साड्या आल्या आहे आता आमच्याकडे आता नवीन तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे कलर आहेत तर ते तुम्ही आवडेल तुम्हाला हां हो ड्रेसेस आहेत आमच्याकडे आता नवीन जे फॅशनमध्ये सुरू आहे त्या सर्व प्रकारचे ड्रेस आमच्याकडे व उपलब्ध आहेत आता हो हो तर सध्या आमच्याकडे आता तुम्ही जर संध्याकाळपर्यंत येत असाल तर आमच्याकडे एक अनारकली सलवार सूट येत आहे नवीन प्रकारचा आणि एक पठाणी सूट येत आहे मुलींचा तो तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मोठा ऑर्डर द्यायचा आहे का मॅम ठीक आहे ना मॅडम तसे करा तुम्हाला ॲड्रेस माहिती आहे ना दुकानाचा हो हो ठीक आहे मॅम तुम्ही या आणि विझीट करा मी तुम्हाला साड्या दाखवून देतो इकडे ओके थँक्यू मॅम